मी लेपटॉप घेतला तर एक महिना झाला आहे मी हा यूज करतो आहे तर खूप छान आहे याचा कीबोर्ड खूप छान आहे याचा वेबकॅम पण खूप छान आहे याच्यामधे मी माझे व्हिडिओज् आणि फोटोज् एडिट करतो एडिटिंग करताना खूप चांगल्या पद्धतींनी स्मूथ चालतोय मला हा कॅ लॅपटॉप खूप आवडला